मी वर्धेचा केळझर या गावाचा रहिवासी आहे आमच्या गावाला दोन आणि तीन मंदिरे आहेत आणि त्याच्यातच एक विहार पण आहे आमच्या गावाला गणपती देवस्थान आहे ते खूप प्रसिद्ध आहे असं म्हटलं जाते की अष्टविनायकमधला चौथ्या नंबरचा तो गणपती आहे ते गणपती मंदिर बघताना सुरुवातीला तिथे आपण बाहेरूनच बघितलं तर मोठी टेकडी आहे त्या टेकडीवर चढताना खूप सगळ्या अशा पायऱ्या पण आहे आजूबाजूला छान निसर्गरम्य वातावरण आहे सोबतच तिथे मोठ्यामोठ्या यात्रा भरतात खूप सगळे पर्यटक लोक येतात तिथे पाहायला तिथे आता त्यांनी राहण्याची सोय पण केली आहे सोबतच तिथे आता त्यांनी जेवणाची म्हणजे स्वयंपाक पण बनवता येते तिथे लोक खूप सगळे तिथं आपल्या घरून स्वयंपाक पण म्हणजे सगळी मिळून करायला घेऊन जातात सोबत इकडे बौद्धविहार पण आहे ज्याला धम्मभूमी असं म नाव दिल्या जाते तिथे कार्तिक पौर्णिमा होते कार्तिक पौर्णिमेला जे पाहून येतात ते माझ्याच घरी थांबतात